हॅलो हां हां बोल ना काय नाही बसले आहे उद्या मला वेळ आहे पण भगवतीला काय आहे तिकडं हां मग तिथं बघायला काय आहे फक्त मंदिरच आहे ना

होय का कसं जायचं आहे

हां मग आपण लाईट हाऊसला जाऊया ना मग भगवती मंदिरला आपण जाणार कसं आहोत पूर्ण मंदिरात दरवाजात बरं ठीक आहे कधी जायचं आहे मी उद्या संध्याकाळी फ्री आहे हां ठीक आहे मग आपण

मी फोटो मी पण गुगलवर सर्च करते आणि बघते तिथं का नक्की काय काय आहे ते आणि मग बरं ठीक आहे मग आपण गाडी घेऊन जाऊया गाडीवरून जायला बरं पडेल हो मी चालवते हां मी चालवेन

हां हां आणि त्यांच्यासाठी गाड्या गाड्या कोण देईल बरं चालेल हो चाल चालत नाही ना जायचं हां चालत नाही ना जायचं हां चालेल अजून काय आहे तिथं बघायला मंदिर भगवतीचं मंदिरचं काय आहे हां अजून

हां ठीक आहे मग जाऊ आपण हां चालेल सोबत आपण खाऊ पण घेऊन जाऊ हां हां आणि तिथं तू म्हणतेस ना तिथून आपण बसून समुद्र बघू बघू आणि असं आपण संध्याकाळच्या वेळी जाऊ म्हणजे आपल्याला सूर्यास्त पण बघायला मिळेल हा हो चालेल हो नक्की नक्की हो मी उद्या नक्की येते आपण चार वाजता निघू इथून हां चालेल हां चालेल ठीक